मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राहतो आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सहसा मोठ्या प्रमाणातले म्हणजे भीतीदायक जे वन्यजीव असतात म्हणजे सिंह वाघ असे वन्यजीव आढळत नाहीत आमच्या प्रभागामध्ये सहसा बिबट्या हा वन्यजीव आढळतो जो सहसा सर्रास सगळीकडे फिरताना दिसतो म्हणजे रात्री एखाद्या जंगल जंगलातल्या भागात किंवा ज्या गावामध्ये ज जास्त जंगल आहे त्या भागामध्ये तो फिरताना आढळतोच आढळतो त्याच्यासोबत आणि त्याचे गावामध्ये काही ठिकाणी हल्ले होतात म्हणजे कुत्रा घेऊन जाणं किंवा मांजरं कुत्रा काही वेळेला गुरांची शिकार सुद्धा केली जाते बिबट्याकडून मग त्यावेळेला पाळत ठेवली जाते गावागावांमध्ये की आज तू पाळत कर आज मी पाळत करतो अशी गावात पाळत ठेवली जाते आणि मग बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी इथे आपले फॉरेस्ट ऑफिसर्स वगैरे असतात त्यांचे होमगार्ड असतात त्यांचे जे कोण शिपाई असतात ते असतात एकाद्या ठिकाणी कळलं की या गावाच्या अगदी वस्तीमध्ये येऊन बिबट्या राहतो आहे तर व्यवस्थित जाळी लावून त्यांची जी गाडी असते ती आणून त्या बिबट्याला पकडून पुन्हा त्या जंगलात सोडलं जातात सहसा मोठ्या प्रकारचे अगदी वाघ वगैरे ह्या भागात आढळत नाहीत पण बिबट्या हा म्हणजे वन्यजीव नक्की आढळतो हां सो सिंधुर्गाच्या ठिकाणी खालच्या अगदी दोडामार्गच्या एरियामध्ये हत्ती सुद्धा आढळतात तिथे अगदी व्यवस्थित नासधूस केली जाते शेतीची केळीच्या बागांची नासधूस केली जाते पण ते अगदीच खूप कमी प्रमाणात असतात आणि आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये

मोठा रानरेडा म्हणतात ना तो मोठा असा प्राणी जो आढळतो म्हणजे हद गो दोन गाईं एवढी त्याची ही असते लांबी रुंदी असते तो आढळतो आणि तो रानगवा किंवा रानरेडा असं काही म्हणू शकतो आपण त्याला तो अगदी सर्रास आढळतो म्हणजे अख्खच्या त्यांचे झुंबडच्या झुंबड अख्खी कळप असतो त्याचा तो सगळा असा एका शेतातून दुसऱ्या शेतात जातो आणि शेताची संपूर्ण नासधूस करून टाकतो आणि त्याचं रक्षण काय करणार आम्ही त्याचं रक्षण करण्यापेक्षा तो आमच्या शेताची वाट लावतो सो त्याच्यापासून चार हात लांब राहणं किंवा थोडक्यात त्याला कोणताही धोका न देणं किंवा कोणतेही त्याच्यावर आक्रमण न करणं हेच त्याच्यासाठी एक प्रकारचं रक्षण आहे तो स्व स्वतःची रक्षा स्वतः करतो आणि थोडक्यात खवले मांजर प्रकार एक आहे काही प्रमाणामध्ये त्याची सध्या खूप तस्करी केली जात होती आधी पण आता तस्करी होत नाही सहसा कायदे कडक झाल्यामुळे सो खवले मांजर प्रकारे एक रक्षणासाठी आहे म्हणजे तो दिसतो आपल्याला पण त्याची आपण हत्या करू शकत नाही कारण त्याला कडक कायदा आहे त्यानंतर वेगवेगळ्या प्रकार प्रकारचे सरपटणारे प्राणी आहेतच किंग कोब्रा आहे मण्यार आहे म्हणजे विषारी नाग आहेत विषारी साप आहेत विषारी बिनविषारी असे जरी आढळले तरी आम्ही सर्पमित्रांना बोलून ते त्यांच्या हवाली करून मग ते घेऊन जंगलात सोडतात सो अशा वेगवेगळ्या प्रकारचे वन्यजीव आमच्या भागात आढळतात आणि व वानर असतील माकडं असतील हे असतातच पण त्यांचा त्रास खूप जास्त होतो केळीच्या बागा खाणं किंवा अख्ख्या भोपळे पपई अख्खा पडवळ अशी सगळ्याची वाट लावणं हे सु ते काम करता त्यामुळे त्यांचं रक्षण करण्यापेक्षा त्याला हाकलवण्यावर जास्त आमचा भर असतो सो अशा प्रकारचे वन्यजीव इथे आढळतात गरूड कधीतरी दिसू शकतो ह्या भागामध्ये पण तेवढं प्रमाण कमी आहे पक्ष्याचं प्रमाण म्हणाल तर तेवढं प्रमाण कमी आहे पण आहे आपल्या भागामध्ये बऱ्यापैकी वन्यजीव आढळतात इथे दोन जंगलं सुद्धा आहे त्या जंगलामध्ये काही पाळीव आहेत प्राणी ते आढळू शकतात इथे